आपल्या भारत देशात जी रुग्णालय आणि वैद वैद्यकीय सेवा जी आहे ती फारशी समाधानकारक नाही ती मला वाटतं ती अपुरी आहे त्यापेक्षाही अधिक सुलभ आणि परवड परवडण्यासारख्या वैद्यकीय सेवा आपल्या देशात उपलब्ध असेल पण आपल्या देशाची लोकसंख्या बघता जे काय तुटपुंजी वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे त्याच्यात समाधान मानायचं की नाही हा आपला प्रश्न आहे पण तो माझ्या दृष्टीने त्याच्या काहीच समाधान मिळत नाही कारण कित्येक रोगावर आपल्याकडे औषधं उपलब्ध नसतात किंवा त्याचे जे तज्ज्ञ आहेत ते उपलब्ध नसतात म्हणजे बाहेरून येणारे जे डॉक्टर भारतीय डॉक्टर ते इथे यायला तयार नसतात ते तिकडेच आपली सेवा देतात त्यामुळे तेवढा डॉक्टरांचा तुटवडा जातो आणि मेडिकल सेवे म्हणजे मेडिकल कॉलेज किंवा वैद्यकीय महाविद्यालय यांच्यामध्ये जे काही सुरुवातीला प्रवेश घेण्यासाठी तिथे फार अडचणी येत कारण त्याला ठरवीक कॅटेगरीमुळे तेथले चांगले चांगले हुशार मुलं तिकडे जात नाही किंवा त्यांना प्रवेश मिळत नाही त्यामुळे जे नवीन डॉक्टर तयार होतात त्या माझ्या मते तरी त्यांच्या वैद्यगिक ज्ञानाबद्दल मला समाधान नाही किंवा असं कोट जनरल मत आहे माझं असं कुठलाही ह्याच्याबद्दल आक्षेप नाही आहे परंतु मला एक वाटतं की तेवढी ती सेवा चांगली देऊ शकत नाही तेवढं ज्ञान ते मिळू शकत नाही तर मला वाटतं पहिल्यांदा मेडिकल कॉलेजमध्ये सगळ्यांना प्रवेश सुलभ करावा आणि त्यांच्या ज्ञानाने मग ते जे देशात उपलब्ध असलेले रूग्ण आणि वाढवण्याची संख्या आहे आहे ते फार कारण ज्या मनाने आपली लोकसंख्या वाढते त्या मनाने वैद्यकीय सेवा किंवा हॉस्पिटल्स उघडली जात नाही बरं त्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधा नसतात समजा आग लागली हॉस्पिटलमध्ये तर ताबडतोब अग्निशामक किंवा हे सेवा उपलब्ध होत नाही किंवा ती चिंचोळ्या जागी असल्यामुळे किंवा ती उ तिथे जिथे लोकवस्ती आहे तिथे असल्यामुळे तीच सेवा देणात येमार आणि त्यामुळे आगीसारखे प्रकार झाल्यावर ती जरा चिंतान ज चिंताजनक बाब आहे की ती आग विणोव किंवा पाण्याचे पूर आलं तर त्यांना आपण हलवताना रुग्णांना हलवताना फार अडचणी येतात त्यामुळं ती वैद्यकीय सेवा याचा अशा ठिकाणी असं की आगीपेक्षा जिला असा विमाचं संरक्षण असावं म्हणून रुग्णांचं संरक्षण असावं आणि जे शक्यतो शहरापासून लांब असली तरी दळणवळणाची साधनं तिथे उपलब्ध असावी त्यामुळे ही वैद्यकीय सेवा ही देशात उपलबध रुग्णालयाचा विचार करता या गोष्टीचाही विरगाळ आता कोविड साथीबद्दल कोविडबद्दल आम्हाला ज्ञान नंतर झालं परत उशीरा पण त्या मानाने सेवा आपली औष वद्यकीय सेवा केंद्रिय खात्यातर्फे चांगल्यारित्याने हाताळलीकी त्यासाठी लसीचा शोध लागला आणि सुदैवाने कोविडच्या साथीचे लस आपल्याकडे उपलब्ध झाली त्याबद्दल त्या सो ह्यांचे सात म्हणजे जे काही डॉक्टरांनी किंवा शस्त्रज्ञानी केलं त्यांचे आभारच मानले त्यामुळे ती लवकरात लवकर आटोक्यात आली जास्त पसरली नाही त्यामुळे हा महासाथीतला इतर राज्यांच्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्याने त्यांची चांगली सोय केली बऱ्याच ठिकाणी उपलब हे कोविडला ह म्हणजे रुग्णालय उपलब्ध करून दिले सेफ्टी जे काय होते बा सेवा जे रुग्णी रुग्ण त्यांना चांगली सेवा मिळेली आणि ते बरे झाले नव्वद टक्के बरे झाले दहा टक्क्यांचे त्यांना कमी पडली किंवा त्यांच्या सुधारण्या म्हणजे ऑक्सिजन वगैरे मिळण्यास त्यांना उशीर झाला असं पण होऊ शकेल पण ह्याच्यापेक्षा चांगले आरोग्य मिळण्यासाठी मला आपल्याला तज्ज्ञ डॉक्टरच पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांना वैद्यकीय ज्ञान मिळण्यासाठी परदेशात पाळा जाण्यासाठी त्यांना विसा किंवा ह्या सगळ्या सह आणि पण ज्याला म्हणतो पैशचा आधार मिळाला पाहिजे तो सरकारने त्याच्यातील वाटा घ्यावा आणि अनेक सुधारणा करणे जिथे सुधारणा आवश्यकए समजा एक्सरे मशीन आहेत ऑक्सिजन आहे अशा काही आधुनिक सुधारणा आहेत त्यात सुधारणा करण्यासाठी विशेष त्यांना रुग्णांना कॉट्स उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी खा मोठ्या पात युद्ध पातळीवर त्याची मदत करावी असे माझं वाटतं आणि नवीन जे काही साथी होतील त्याचा प्रतिब अगोदरच त्याच्यावर लस शोधून त्या साथींचा मुकाबला करावा असं मला स्वत ला वाट